वैशाली मॅडम बोलत आहेत का मॅडम मी एक पर्यटक आहे गोव्या वरन आली आहे माझ्या एका मैत्रींनी तुमचा नंबर दिला मार्गदर्शक म्हणून मी इथे रेस्टॉरंट मध्ये आली आहे पण मला महाराष्ट्रातल विशेष अस काही माहिती नाहीय मॅडम तर मी ग्रॅण्ड व्हीसेलिन मध्ये थांबले आहे पण मला हे माहिती करायच आहे की इथले जे अस विशेष अस डीश असेल जस प्रत्येक ठिकाणच काहीतर खाशियत असत ना तस महाराष्ट्रात काय आहे ते मला सांगाल का

अच्छा हम्म अच्छा अच्छा अच्छा

बापरे तुम्ही इतक बोलताय तर मला खुप छान अस तोंडाला पाणी येतय अस सगळ ट्राय करावस वाटतय पण म्हणजे कुठन स्टार्ट कराव हे कळत नाहीय मला मी सगळ किती भरपूर डिशेस आहेत महाराष्ट्रातात नाही का हो बघा आता मी गोव्या वरन आले म्हण्टल्यावर मला मसालेदार अस सी फूड आम्ही बनवतो मच्छींचे अलग अलग प्रकार असतात आमच्याकडे तर मला आवडत मसालेदार अच्छा अच्छा अच्छा अच्छा

अच्छा अच्छा बर मॅडम तुम्हाला एक विचारू का मला म्हणजे अस माझ्या माहिती साठी विचारल तर चालेल का माझ्या मैत्रिणीन आहेत काही त्यांनी मला सांगितल होत की तू कोल्हापूर ला अस तांबडा रस्सा अस भेटतो कोकम रस्सा तांबडा रस्सा तर या बाबतीत काही सांगू शकाल का मला आवडेल तस ट्राय करायला हम्म हम्म हम्म हो मी खुप ऐकलेल आहे त्या तांबडा रस्सा म्हणजे कोल्हापूर साइडला हे खूपच नावाजलेल अस एक व्यंजन आहे नक्की मी दोन दिवस जास्त थांबायच तुम तुमच्याशी बोल्ल्यावर तर दोन दिवस जास्त थांबाव अस वाटतय मॅडम मला अच्छा अच्छा नक्कीच मॅडम नक्कीच येवढ मोलाच सल्ला तुम्ही मला दिला मार्गदर्शन केल या बद्दल अनेक अनेक धन्यवाद आणी आणी अस कधी एकदा अस ट्राय अलग अलग जस चव बगतीय अस झालय मला नक्की नक्की मी तुम्हाला याच नंबर वर कॉल करेन थँक यू धन्यवाद म्या